मला शेतीविषयी खूप आवड आहे तर शेती आता म्हणजे माझी फील्ड शेतीची असल्यामुळे मला त्याच्यामध्ये काम करायची संधी पण मिळते तर मी शेतीमध्ये जाताना शेतामध्ये जाताना जैविक शेतीवर माझा जास्त भर आहे आणि जैविक शेती कशी केली पाहिजे याच्याबद्दल मला थोडीफार माहिती आहे थोडीफार माहिती मला माझ्या फील्डमधून पण मला मिळते आणि आमचे जे प्रशिक्षण होतात त्यामधून पण आम्हाला त्या ट्रेनिंगची म्हणजे प्रशिक्षण मिळ दिल्या जाते आणि तीच माहिती आम्ही आमचे जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही गावातील जे शेतकरी आपल्या महिला आहे पुरुष आहे त्यांना आम्ही ही माहिती सांगतो आणि त्या पद्धतीने शेती केली पाहिजे असं पूर्ण तर शक्य नाही आहे तशी शेती करणं जैविक शेती करणं कारण एकाएकी आता रासायनिक शेतीचा एवढा म्हणजे खूप रासायनिक शेती खूप जास्त प्रमाणात शेतकरी करून राहिलेले आहे तर एकाएकी तर ते जैविककडे वळणार नाही पण काही थोड्याफार प्रमाणात जरी त्यांनी जैविक शेती केली तरी त्यांच्या म्हणजे खर्चामध्ये पण बचत होईल आणि जसं आपलं जमिनीचं आरोग्य आहे हे पण टिकून राहील आणि जे शेतामध्ये आपल्या रासायनिक कीटकनाशकामुळे जे जीवजंतू आहे जे आपल्या जमिनीला आवश्यक आहे जसे गांडूळ आहे आणि काही मित्र कीटक आहे जे आपण रासायनिक फवारणी केल्यामुळे ती मरू मरतात तर मित्र कीटक पण मरतात सोबत काय म्हणजे शत्रू कीटक पण मरतात पण आपल्याला श मित्र किटकांना वाचवायचं आहे त्यासाठी आम्ही जसं आम्हाला प्रशिक्षणामध्ये सांगते की शेतकऱ्यांनी पहिली फवारणी तरी दशपर्णी अर्क आहे निंबोळी अर्क आहे जीवामृत आहे यासारख्या जैविक कीटकनाशकाशी जर फवारणी केली तर आपले मित्र कीटक हे वाचतील आणि मित्र कीटक वाचतील तर आपल्या शत्रू म्हणजे मित्र कीटकांची संख्या वाढली तर ते शत्रू कीटकांना खातील आणि त्याच्यामुळे आपला जो रासायनिक कीटकनाशकावरचा जो आपला खर्च होतो तो कमी होईल आणि आपल्या ज्या बायो म्हणजे आपण जैवविविधता म्हणतो ते पण आपल्या शेतामध्ये टिकून राहील आणि गांडूळांची संख्या आता जे कमी होत चालली आहे ते रासायनिक कीटकनाशकामुळेच कमी होऊन राहिलेली आहे तर आपल्याला जैविक कीट म्हणजे कीटकनाशक आहे खत आहे जसं गांडूळ खत आहे शेणखत आहे अजून सेंद्रिय खत आहे हिरवळीचे खत आहे यासारखे जर आपण खतं जमिनीत टाकू तर आपल्या जमिनीचा पोत पण सुधारेल जमिनीचा आपलं जे सेंद्रिय कर्ब आहे ते पण वाढेल आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नात पण त्याचा उत्पन्नात पण आपल्याला भर दिसून येईल तर अशा प्रकारे जे जर आपण जैविक शेतीकडे थोडंफार वळलो तर आपल्याला आपली जमीन सुधारलेली दिसेल जमिनीम जमिनीचे आरोग्य आपल्याला म्हणजे सुधार सु सुधारलेले दिसेल आणि जे आपण आता पुढच्या पिढीसाठी आपण जे जमीन आता रासायनिक शेतीमुळे जे खराब झाली तर य ज पाण्या त्याच्यामुळे आपल्याला पाणी पण शुद्ध पाणी आपल्याला भेटून नाही राहिलं तर आपल्याला जर आपण जैविक कीटकनाशक जैविक कीटकनाशक आहे किंवा जैविक शेणखत आहे जर हे आपण वापरू तर आपले पाणी पण आपल्याला शुद्ध पाणी मिळेल जे गाई ढोरं आहे आपले जनावर आहे जे शेतात नाल्यांनी वगैरे पाणी पितात आणि तर त्यांना पण आपल्याला शुद्ध पाणी देता येईल कारण कीटकनाशकाचे डबे हे नदी आहे नाले आहे याच्यामध्ये धुतल्या जाते तर आम्ही पण शेतकऱ्यांना हेच सांगतो की तुम्ही त्याच्यामध्ये धुवू नका कारण समजा त्याच्यात जर तुम्ही हे केमिकलचे डबे जर धुतले तर ते पाणी आपले गाई ढुरं ढोरं आहे तर ते पितील आणि त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे त्यांना हानी होईल तर त्याच्या प असे कामं म्हणजे जर आपण करू नये याबद्दल आम्ही माहिती देतो तसेच